कलाविश्वातील लेटेष्ट टेकनिक आणि टेंडर्ससोबत मी प्रयत्न करते जुळवण्याचा कारण की आम्ही त्या त्याचा म्हणजे वापर कधी करण्यातच आला नाही आणि लहानपणापासून त्याचा पूर्वी वापर होताच नाही आता ते सध्या नवीन निघालेले आहे त्यामुळे तो जमवणं अशक्य आहे पण कोणत्याही गोष्टी अशक्य नाही तर शक्य केल्या जातात